हॅलो सहदेव कसा आहेस बरा आहेस ना काय करतो आहे सध्या आता ठीक आहे कुठे असतो सध्या ठीक आहे ॲग्रीकल्चर करतो आहे जर काय म्हणतो आहे आम्ही तुला माझं ना मी याला गेलो एब्रॉडला ऑस्ट्रेलियामध्ये तर येताना माझा ना पासपोर्ट चोरीला गेला आहे रे आणि घरी गेल्यावर परत प्रॉब्लेम झाला भेटत पण नाही मला काय करायचं त्याचं ठीक आहे मग सायबर कॅफेमध्ये जाऊन हे करायचं काय किंवा तिकडे हे करायचं ठीक आहे जाऊन मग ते वेबसाईटमध्ये जाऊन ऑनलाईन फॉम भरायचा चोरीला गेला आहे काय चालेल ठीक आहे आणि काय आहे ना याच्यात पण काय करावं यार नूतनीकरण करण्यासाठी काय करावे कोणता फॉम भरावा जरा एक्सप्लेन कर ना मला जरा काय असेल तर सांग मला ठीक आहे आणि नूतनीकरण करण्यासाठी काय काय लागतं कागदपत्र ठीक आहे आधार कार्ड आणि फोट फोटो पासपोर्ट फोटो ना ठीक आहे अरे खूप प्रॉब्लेम होतो आहे चुकल्यामुळे आणि तिथं कुठे हरवलं ते पण मला माहीत नाही सध्या तरी पण बघतो जरा मला हेल्प कर कुठं ह म्हणजे वेबसाईट कुठची आहे आणि कंप्लेंट कशी देतात आणि सायबर कॅफेमध्ये जाऊन करू शकतो ठीक आहे चालेल काय मग सध्या काय करतो आहे ठीक आहे चालेल ठीक आहे बघू जरा मला वेबसाईट टाक नाहीतर मग सायबर सॅफेचा मला ॲड्रेस टाक सेंड कर मला